हॅलो प्र कोण फोटोग्राफर बोलत आहे का आम्हाला प्री वेडिंग करायची होती तर फोटोशूटसाठी आणि ते व्हिडिओ काढायसाठी फोटोशूटर पाहिजे होता तर तुम्ही करू शकाल का न्यू पॅटर्नचा पाहिजे त्यामध्ये आपल्याला मेहेंदी हळदी रिशेप्शन लग्नापासून सर्व गोष्टीचं हवं आहे तुम्ही कशा पद्धतीने कराल हो का सपोज जर आता हळदीची हे करायचं असलं तर तुम्ही किती पैसे घ्याल खूप जास्त होईल ना मग म्हणजे तुम्ही एकालाच एवढं घ्याल तर मग तुमचं पंचवीस तीसपर्यंत जाईल सर्व पण थोडं कमी केलं असतं तर बरं झालं असतं हो का तर ठीक आहे मी कॉस्च्युम पण आपल्याला पाहिजे कारण कॉस्ट्यूम कॉस्च्युम आपण नाही देऊ शकत ना म्हणून कॉस्च्युम पण पाहिजे तर कॉस्ट्युमचा अलग चार्ज लागेल का हो का कॉस्च्युमचे किती घेता तुम्ही फाईव्ह हंड्रेड रुपीज ठीक आहे ना मग तर आमच्याकडे लग्नाची डेट निघालेली आहे तसं मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगते तरी आमचं मार्चमध्ये लग्न आहे ठीक आहे मी उद्याला कॉल करते आणि तुम्हाला ॲडव्हान्स देऊन देते ऑनलाईन करीन मी ओके ठीक आहे